हं बोला काही नाही सांग तूच हं जेवण झालं ना तुझं झालं का

ठीक आहे न नाय कोणचा

हो का चांगला आहे न तो पिच्चर हाव लवष्टोरी मस्त आहे त्या पिक्चरची हो का

तिथं त्याच्यातल्या तर एक पिक्चरची जे लवष्टोरी आहे ते बोत मस्त वाटली हाव का ते पहिले अजून हे मस्त ते लंग नाही का ते गध्यावर बसते ते मस्त वाटलं पण फक्त थोडसा होता परश्या आर्ची पण पिच्चरच हिट आहे नव्हे तो त्याचा दुसरा पार्ट निघणार आहे न हो का निघाला का निघायचा हाव का काही टेलर वगैरे आला असंन ना

हो हो ठीक आहे